पहिली जी अमाऊंट आहे ती ही आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर दुसरी जी अमाऊंट आहे दहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तिसरी जी अमाऊंट आहे ती वीस हजार तीनशे सेहेचाळीस आहे चौथी अमाऊंट आहे पाच लाख तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि पाचवी अमाऊंट आहे सात लाख अडुसष्ट हजार नऊशे तीस एवढंच